आम्ही लहानपणी धाबादुबी खेळायचो की जसं आता समजा आपले खेळ्यात कौलं भेटतात घराचे ते कौलं एकात एक असे पाच कौलं रचून ठेवायचे आणि त्याला चेंडू मारायचा आणि पळत सुटायचं आणि जो ज्याच्यावर राज्य असते तो ते बॉल घेऊन आपल्या पाठीमागं लागायचा आणि आपल्याला जर लागला तर आपण हरलो आणि तो जिंकलो असं खेळत असतो आम्ही तर तो गेम एकदम ज्या वेळेस आम्ही सुरूवात केली होती त्यावेळेस एकदम मस्त गेम होता तो नावीन्यपूर्ण होता त्यावेळेस मस्त वाटे खेळायचा